हॅलो प्रजापती ब्युटी शॉप हा मी तुमच्याकडे काल आलेली ना तुमच्याकडे मी दोन वस्तू घेतल्या आहेत विकत एक आय लायनर घेतलेलं आणि एक लिपस्टिक घेतली आहे हा हा हा करेक्ट मानसी नाव आहे माझं तर ते आय लायनर तर व्यवस्थित आहे पण जे लिपस्टिक मी तुमच्याकडून घेतली आहे ना ती आतमधून डॅमेज झालेली आहे हो त्या वेळेला बघितलं नाही कारण तुम्ही पॅकिंग केलेलं होतं ना पीस नवीन तुम्ही दिला तो हां घरी जाऊन बघितलं पण ते डॅमेज झालेलं आहे पूर्ण असं फसवता काय तुम्ही कस्टमरला हा पण मी चांगलं रिव्ह्यू देणार नाही आहे कोणालाच सांगेन सगळ्यांना की तुमच्याकडून घेऊ नका म्हणून काहीच विकत असं डॅमेज तर नसायला पाहिजे ना आतून लिपस्टिक किंवा मग तुम्ही चेक करून द्यायला पाहिजे तिकडेच